शिक्षण घेतल्याने आपल्या जीवनात खूप खूप बदल होतात तसेच खूप फायदे होतात आणि स्वतःलाही मदत होतात शिक्षण घेतल्याने आपण आपल्या समाजात बदल करू शकतो कारण की जर आपल्याला समाजात बदल आणायचं असेल तर पहिलं आपण शिक्षित पाहिजे तरच आपण दुसऱ्यांना शिक्षित करू शकतो आपन आर्थिकरित्याने इंडिपेंडंट म्हणजे स्वातंत्र मिळतं आपल्याला आणि आपण आपल्या मनाला येईल ते करू शकतो समजा आज आपल्याला वाटलं की मला फिरायला जायचं आहे तर मी फिरायला जाऊ शकते पण जे मी माझं लाईफ एन्जॉय करू शकते कारण की मी जे शिक्षण घेतलं आहे त्या शिक्षणाद्वारे मी जे पैसे कमवले तर त्या पैशावर मी फिरायला जाऊ शकते तसंच मला दान धर्म करायचा असेल तर तोही करू शकते मी मला जर एखाद्या खा काहीतरी खावंसं वाटलं किंवा कुठेतरी जावं वाटलं तर मी माझ्या पैशाने मी खाऊ शकते जाऊ शकते जाऊन परत येऊ शकते अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण शिकल्या की आपण करू शकतो शिक्षणाने आपल्या जीवनात फार बदल होतात मुख्य बदल म्हणजे आपण खूप सभ्य होतो आपल्याला एक नॉलेज येतं आणि आपण ते नॉलेज दुसऱ्यांनाही देऊ शकतो आणि दुसऱ्यांनाही पुढे घेऊन जाऊ शकतो शिक्षण घेतल्याने आपल्याला समाजात मानसन्मान मिळतो मानसन्मान मिळाल्यामुळे आपण बदल करू शकतो पण पहिलं आपण शिकलो तरच आपण आपल्या समाजात बदल करू शकतो शिक्षण घेतल्याने सगळ्यात मोठा फायदा म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य तर हे मिळतंच पण हे आर्थिक स्वातंत्र आपल्याला जपून ठेवायचं असेल तर त्यासाठी सुद्धा शिक्षण घ्यावं लागतं म्हणजे प्रत्येक जीवनाच्या टप्प्यावर शिक्षण हे आलंच आहे म्हणून प्रत्येक वेळी आपल्याला नवनवीन गोष्टी कायतरी शिकायच्या आहेतच शिक्षण घेतल्याने जीवनातर बदल होतातच तसेच आपल्या आजूबाजूच्या गोष्टींमध्ये सुद्धा बदल होतात शिक्षण घेतले की आपण दुसऱ्या देशात जाऊ शकतो दुसऱ्या जे देशात आपण आपल्या कला दाखवू शकतो आणि आणि आपलं जे आर्थिक इंडिपेंडंट आहे ते आणि आपण वाढवू शकतो अशिक्षित राहिल्यामुळे आपण समाजात मागे राहतो आपल्या आजूबाजूला काय चालले आपल्याला हे काहीच माहीत नसतं आहे कोणती टेक्नॉलॉजी आली या टेक्नॉलॉजीचा काय फायदा आहे हे अशिक्षित मानसांना काहीच माहीत नसतं आहे कारण की ते अशिक्षित असतात त्यांना शिकायचीच इच्छा नसते